हॅलो हां बोला मॅडम बरं हो नक्कीच देऊ शकतो तरी कुठून आणि तुम्ही तुम्ही मुंबईतून कुठून निघणार आहात हां तुम्ही दादर माटुंगा कुठल्या साईडला राहता तुम्ही म्हणजे तुमच्या हां दादर सगळेजणं तिथे म्हणजे ज जमणार आहात हां ठीक आहे मग तुम्हाला कन्विनियंट म्हणजे दिवसा म्हटलं तर ते ट्रेनचं होणारच नाही तसं फिजिबल होणार नाही तर तुम्हाला शक्यतो ट्रॅव्हल म्हणजे ट्रॅव्हल स्लिपर कोच किंवा असंच बरं पडेल तशी सिटिंग बसून जरी घेतला तरी चालेल तुम्हाला मजा करायची असेल दिवसभर बरं मग तशी ट्रॅव्हल हां तशी ट्रॅव्हल स्लिपर कोचची देतो आम्ही तुम्हाला त्याच्यात बसता पण येईल आणि तुम्हाला ज ज्यांना कोणाला आडवं थोडा वेळ व्हायचं असेल तर ते पण होता येईल आणि तुम्हाला पूर्ण गाडी बुक करून हवी आहे का हां मग ते पर हेड किती होतात ते मी तुम्हाला नंतर कळवते कारण तरी एक तरी टेंटेटीव आकडा हा पंधराशे ते दोन हजारपर्यंत जाईल दिवसभराचा प्रवास हां दिवसभराचा प्रवास असल्यामुळं कारण त्याच्यात खाणं थोडं इनक्ल्यूड असेल हां तुम्हाला जर वेगळं खायचं असेल तर ते एक्सक्ल्यूड करू आपण तुम्ही तिथे जर काही खाणार असाल तुम्ही आता समजा जर मुंबईहून निघालात तर तुम्ही मध्ये कुठे तरी थांबाल ना पुणे पुण्यात लोणावळ्यात हां म्हणजे ते बघत बघत याल तर तिथे मग हां तिथे मग तुम्हाला मिळेल काही म्हणजे जेवणाच्या वेळी आम्ही हां तसं तसं थांबवायला आम्ही सांगतोच पण तुम्ही पण जर वेगळीकडे नेणार असाल तरी तुम्हीही नेऊ शकता असं काही नाही ते एक्सक्ल्यूड करू शकतो चार्जेस आणि रात्रीपर्यंत तुम्हाला इथे पोचता येईल कोल्हापूरमध्ये

म परतच्या वेळी तिथे दोन दिवसानंतरचं जे आहे ना ते पण सेमच पडेल फक्त मग ते हो हो नाही त्याचं पण आधीच करावं लागेल तुम्ही ते स्केड्युल मला पाठवला तुमचं तर ते बरं पडेल हां राहण्याची सोय आम्ही इथे करून देऊ शकतो तुम्हाला जर पाहिजे असेल तर अगदी नक्कीच करून देऊ शकतो तुमच्या खरं रूम्स म्हणजे तुम्हाला कसं कन्विनियंट आहे ते बरं ए सी रूम्स वीसजणं पंचवीस जणं हा आकडा मला तुम्ही नंतर कळवा आणि त्या हां आणि पर म्हणजे रूम म्हणजे मेल फिमेल कसे आहेत ते कळवून मला ओके सगळे मेल आहेत मग एक चार लोकांची एक रूम वगैरे असे किंवा एक आठ लोकांची आहे एक चार लोकांची अशा पण झाल्या तरी चालतील ना चालेल मग मी तसं तुम्हाला कळवेन मला तुमचा म्हणजे कन्विनियंट काय तुम्हाला कसं कुठल्या दोन तारखा आहेत ते ठरवून तुम्ही मला कळवा कॉल करा हां चालेल काही हरकत नाही ओके थँक्यू हां हां